आम्ही रनिंगला जात असतो सकाळी पाचला उठतो पाचला उठून आम्ही शूज आहे आमच्याकडे धावण्यासाठी छान आणि ते मग मी मैत्रिणींना घेऊन दोन तीन मैत्रिणी आहे आमच्या आम्ही त्यांना घेऊन आम्ही रनिंग करतो दोन तीन किलोमीटर रनिंग करून येतो तिथेच मग यश्वंदा हायस्कूल शाळा आहे शाळेमध्ये थोडा वेळ थांबतो तिथे योगा शिकवण्या मॅडम आहे तिथे छान योगा शिकवल्या जातात व्यायाम शिकवल्या जातात आणि मग तिथं आम्ही व्यायाम शिकतो योगा करतो आणि तिथं परत थांबतो थोडा नंतर घरी आल्यानंतर गरम पाणी करून पितो हलकं वाटते तसेच वजन पण कमी होते आणि मग आम्ही नाश्ता करतो चाय घेतो मग काही वेळाने स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण करतो